शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटही होऊ शकतं किंवा लॉसही होऊ शकतो जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये उतरताना पूर्ण अभ्यासानिशी उतराल तर तेव्हा तुमचा प्रॉफिट नक्की आहे परंतु जर तुम्ही त्यामध्ये उतरताना जर अ अभ्यासाशिवाय किंवा कुठल्या माहिती शिवाय जर उतरत असाल तर त्यामध्ये टिकणं थोडंसं अवघड आहे शेअर मार्केटमध्ये नेहमीच उतार चढाव होत असतात मॅरकेट मार्केट व्हॅल्यू ही तुमच्या पैशांची व्हॅल्यू ही मार्केट वॅल्यूप्रमाणे खाली जाईल वर जाईल त्याच त्याचपटीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंटसुद्धा कमी किंवा जास्त किंवा त्याची व्हॅल्यू बदलेल तर यामध्ये स्थिरता कुठलीही नाही आहे अस्थिर आहे परंतु त्यामध्ये जर तुम्ही लाँग टर्म्समध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर शेअर मार्केट तुम्हाला प्रॉफिट मिळून देणार हे मात्र नक्की जर तुम्ही शॉर्ट टर्मचा विचार करता असाल तर त्यामध्ये थोडीशी रिस्क आहे आणि जर रिस्क तुम्हाला मिनिमाइज करायची असेल तर तुम्हाला शेअर मार्केटचा अभ्यास असणं गरजेचं आहे